मराठी भाषा ही अतिशय समृद्ध आहे त्यात अलंंकारयुक्त भाषा आहे कधीतरी काही वेळा काय बोललं जातं हे च ते दुसऱ्याला समोरच्याला बरोबर समजावं म्हणून सामान्य म्हणी किंवा वाक्प्रचार वापरले जातात उदाहरणार्थ ऐकावे जनाचे करावे मनाचे अति तिथं माती हात दाखवून अवलक्षण नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा प्रयत्नान्ति परमेश्वर वगैरे वगैरे आणि वाक्प्रचार जे वापरले जातात ते समोरच्याला क कमी शब्दात काय सांगतो हे कळावं म्हणून वापरले जातात उदाहरणार्थ जर एखादा भरपूर खर्च करत असेल आणि त्याची त्याचं प अजिबात उत्पन्न कमी असेल तर त्याला साहजिकच सल्ला देतो अरे बाबा अंथरूण पाहून पाय पसर आणि एखादी व्यक्ती जर को त्या व्यक्तीला जर काही समजत नसेल एखादी कला येत नसेल आणि ती त्यात प्रयत्न करत असेल आणि फुशारकी मिळ मारत असेल किंवा हो मला हे भरपूर येतं भरपूर येतं तर त्या वेळेला पटकन काय म्हटलं जातं नाचता येईना अंगण वाकडे कशाला रुबाब दाखवते उगाच असं होतं नंतर आणि एखाद्या एखाद्या वेळी असं होतं की एखादा अगदी कर्तृत्ववान व्यक्ती आहे आणि आपल्या स्वतःच्या कर्तुत्वावर तो जर पुढं गेला असेल तर त्याच्याबतीत म्हणतात अरे तो तर ना तो लाथ मारेल तिथं पाणी काढेल हत असं बरेच वाक्प्रचार असे आहेत की जे बोलीभाषेत भरपूर वापरले जातात एखाद्या वेळी मग काही माणसं कल्पनारम्य कल्पनेत कल्पनेच्या जगात रमणारी असतात त्याना भरपूर असं छान छान सुचत असतं की हे असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल मी भरपूर पैसा मिळवेन मग मी बंगला बांधेन मग मी गाडी बांध गाडी घेईन आणि परत ब भरपूर दागदागिने करेन आणि अशा वळी एक पॉईंट असा येतो की त्या कल्पनाविश्वातनं तीच ती भांडणारी माणसं खाली येतात आणि मग एकमेकाला ब दोष द्यायला लागतात त्या वेळेस ह्या स् हा सगळा प्रकार बघणारी माणसं म्हणतात अरे कशाला भांडताय तुम्ही तुमचं कशात काय आहे का बाजारात तुरी आहे आणि भट भटणीला मारी दुसरं काय असं त्यांचं हसं होतं अशा प्रकारचे वाक्प्रचार खूप मराठी भाषेमध्ये वापरले जातात की थोडक्या शब्दामध्ये त त्याचा अर्थ लोकांना बरोबर कळतो सं सरासरी लहान मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना अभ्यास करत नसतील तर त्याला म्हणतात अरे प्रयत्न कर अभ्यास कर खूप हे कर खूप मेहनत घे त्याशिवाय त्याला यश मिळणार नाही हे त्यांना जेव्हा थोडक्यात सांगायचं असतं तेव्हा काय म्हणतात प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजे इतक्या तुम्ही प्रयत्न करा इतका अभ्यास करा की तुम्हाला यश हे मिळालंच पाहिजे कारण यश हे मिळालंच पाहिजे एखादी व्यक्तीला भरपूर खूप समजावलं खूप समजावलं हे असं करू नको तसं करू नको किंवा असं वाग असं हे सांगितलं किंवा तो प वारंवार तोच जर चुका करत असेल आणि त्याला सांगितलं की करू नको आणि परत दुसऱ्या दिवशी पुनरावृत्तीत तो माणूस जेव्हा तीच करतो तेव्हा साहजिक तोंडातून निघतं गाढवापुढे गायली गीता आणि कालचा अध्याय बरा होता ह्या थोडक्या शब्दामध्ये त्या वृत् त्या माणसाची पुनरावृत्तीनं चुका करायची वृत्ती दिसून येते असे बरेच वाक्प्रचार आहेत मग काही कधीतरी असं होतं की आपलं खूप काम असतं भरपूर काम असतं आणि त्या वेळेला आपण असं म्हणतो की काय करायचं काय करायचं आता हे काम तर व्हायला पाहिजे काम तर व्हायला पाहिजे जेव्हा ते काम करायचं असतं तेव्हा जो ज्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे तो कदाचित आपल्यापेक्षा निर्बुद्ध किंवा कमी शिकलेला असू शकतो त्या वेळेला त्याच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात किंवा बाबा रे माझं काम कर बाबा रे माझं काम कर ह्या वेळा चटकन मनात येऊन जातं बघा अडला हरी गाढवाचे पाय धरी असे हे अनेक अत्यंत शेकडो वाक्प्रचार आहेत की ते रोजच्या ह्याच्यामध्ये म्हटले जातात